बहुतेक राज्यांमध्ये लोकांना कायद्याचं ज्ञान नाही त्यामुळे कायदा नेमका काय आहे हे माहीत नसल्यामुळे आम्ही बोलू तोच कायदा असा त्यांचा समज झालेला आहे मुळात कायद्याचं ज्ञान देणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे ते नसल्यामुळे कायदेविषयक अने अनेक समस्या निर्माण झालेले आहेत आणि कायदा सांगूनही त्याचं इम्प्लिमेंटेशन अजिबातच होत नाही लवकर होत नाही आणि मग लवकर इम्प्लिमेंटेशन होत नसल्यामुळे कायद्याच्या वाटेला जायलाच नको अशी एक लोकांची भावना झालेली आहे तसंच उदाहरणार्थ एखाद्या नवरा बायकोचे वाद असतील त नवरा बायकोचे वाद व पुन्हा कोर्टात येऊन करणं मग त्याच्यासाठी काय कायदा आहे हे जर आपण सांगितलं तर कायद्यात हे असं नको त्याला नको दोन्ही बाजूनी त्या बोलतात हे असं नको कारण काय आहे की नवऱ्याला त्रास तर नाही झाला पाहिजे किंवा बायकोला त्रास तर नाही झाला पाहिजे असंही त्यांना मनातून वाटत असतं परंतु मग कायद्याने कसं चालायचं कायदा तर असं करू शकत नाही त्यामुळे कायद्यातला नेमकं काय आहे कायदा आणि तो कायद्याची अंमलबजावणी कशी करावी लागेल हे प्रथम त्यांना समजून सांगावं लागतं त्यानंतरही कायद्याने जाण्याविषयी ते जर तयार झाले तरीही ते कायदेशीर लोक त्यांच्या बाजूने निकाल झाले तरी त्याची पुढे पुन्हा इम्प्लिमेंटेशन आहेच त्याला बराच वेळ जातो आणि मग लोक कायद्याने जायलाच नको कायद्याने फार वेळ लागतो क काही काही लोकांचं आयुष्य जातं अशामुळे मग कायदेशीर मार्गाने जायलाच नको असं व्हायला लागलेलं आहे त्यामुळे कायद्याच्या समस्या म्हटलं तर कायद्यात थोडासा बदल झाला पाहिजे अर्थात आपलं गव्हर्मेंट तसा बदल करत आहे प्रयत्नही चाललेले आहेत आणि बदल होऊन मग जर कायद्याचं तुम्हाला लवकरात लवकर कायद्याने तुमच्या समस्या सुटत असतील असा जर कायदा झाला तर कायद्याने लोक जायला तयार होतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मग समस्या कमी होतील आता कोणत्या समस्या आहे असं म्हटलं तर पहिलं म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो इस्क्यूज असं म्हटलं जातं पण मग हे लोकांना पटतच नाही असं कुठे असतं का हे म्हणून पुन्हा ते पुढेत जातात म्हणजे पूर्वीची का म पूर्वीची जी आहे समस्या किंवा पूर्वीचे जे वाद आहेत ते वाद आता चालत नाहीत असं करून चालणार नाही हे त्यांना पटतच नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे